साखर हे आपण खूप जास्त प्रमाणे वापरत असतो साखरेपासून आपण बासुंदी बनवतो बासुंदीमध्ये आपण साखर टाकतो त्याम त्यानंतर आपण गुलाबजामुन बनवायच्या बनवायचे असले तरी पण आपण साखर टाकतो त्यानंतर आपण चहा चहासुद्धा केला तरी आपल्याला साखर टाकावीच लागते त्यानंतर नारळ नारळ हे आपण जसं की आपण जर चिकन झालं अंडे झाले आलू वांग्याची भाजी असे अशा भाजीत आपण नारळ नारळ टाक म्हणजे खोबरं टाकत असतो त्यानंतर मसालेसुद्धा आपण ग्रेवीच्या भाजीमध्येच मसाले टाकतो असे काही म्हणजे स नारळ हे आपण पिण्यास नारळाचं पाणीसुद्धा आपण पि पिण्यासाठी उपयुक्त असते मसाले आपण हे म्हणजे चिकन मटन अंडे किंवा असे काही अशा भाज्यामध्ये आपण स खूप जास्त उप टाकू शकतो साखरेपासून खू असे काही पदार्थ आहे आपण ते न्यू साखरेशिवाय बनत नाही त्यामध्ये गुलाबजामुन झाले दूध झालं बासुंदी त्यामध्ये चहा पण लाडूमध्येसुद्धा साखर चा पाहिजेस असे काही साखरेचे पदार्थ आहेत त्यामध्ये साखर टाकल्याशिवाय आपण ते पदार्थ बनवू शकत नाही साखरेपासून आपण पाकसुद्धा तयार करू शकतो आणि नारळ नारळ हे म्हणजे अशा भाजीमध्ये नारळाचा खी नारळ खोबरं कीस बन नारळाचं खोबरं कीससुद्धा बनू शकतो नारळ हे